जुन्या आठवणी ते सोनंच असतात कारण की माणूस हा अगर आपल्या मुळाशी जुळून राहिला तरच तो भविष्यात चांगला राहू शकतो त्याला त्याची जाणीव राहते नाहीतर मग त्याची जाणीव त्याला कुणालाच राहत नाही त्यामुळे आपण आपल्या जुन्या आठवणी या जुनं ते सोनं अशी म्हणतो ते जपायला हवं आणि आपण आपल्या जमिनीवरच राहायला हवं जास्तीत त्याचा हे नाही करा अति तिथे माती अशी ते एक म्हण आहे त्यामुळे जमिनीशी जुळून राहिलेला व्यक्ती हा निरंतर आणि निःस्वार्थीपणा आणि समोरच्याची कदर करणे या काळजी घेणे ह्या गोष्टीला त्याच्यात जरा फरक पडतो असे जुन्या आठवणीतून आपल्याला माहिती पडते